आपला हिंदू धर्म टिकवण्यामध्ये समजा आपल्या जे संत होते आपले त्यांचा भरपूर अधिकार आहे कारण की जसं की श्री संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर धर्म टिकवण्यासाठी खूप काही लोक आहेत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज परत आपला हिंदू धर्म म्हणलंच तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज शहाजी महाराज हे लोकांचा पण एवढा अधिकार आहे कारण की ह्यांनी आपला धर्म आजच्या तारखेमध्ये पूर्ण जपून ठेवलेला आहे त्यांनी त्यावेळेस समजा त्यांचं आयुष्य गमवलं आपला हे धर्म टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आजच्या तारखेत जर आपण ही गोष्ट बोलताल तर आजच्या तारखेमध्ये योगी आदित्य नाथ आणि नरेंद्र मोदीजी मोदीजी कारण माहीत आहे कारण की आपला धर्म टिकवण्यासाठी ह्यांनी आपला हिंदू धर्म पूर्ण स्वाभिमानाने टिकवण्यासाठी आज पण लढायलेत आणि शिवाजी महाराजाच्याबद्दल बोललं तर आजसुद्धा त्यांच्याविषयी जर कोणतीही गोष्ट निघाली तर आज ही अंगावर काटे येतात शहरे येतात ह्या गोष्टीसाठी आम्ही हिंदू धर्म टिकवण्यासाठी समजा प्रत्येकाने जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही आहे ते पूर्ण धर्म टिकवण्यासाठी आपली एक भाषा आहे जी मराठी आहे त्या भाषेसाठी कधीही आपण कितीही आपली टेक्नॉलॉजी पुढे जाऊ द्या काही असू द्या पण आपला आपण धर्म टिकवण्यासाठी आपण आपली एक भाषा आहे जी आहे मराठी त्या भाषेवर आपण पूर्ण अवलंबून राहून आपल्या जे शिवाजी महाराज शहाजी महाराज यांनी आपल्या धर्माबद्दल जे सनातन धर्म आहे याच्याबद्दल बोललेले ते धर्म टिकवण्यासाठी आपण आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे